मला नेटची साडी बिलकुल आवडत नाही किंवा टिकलीवर्कची साडी मला बिलकुल आवडत नाही कारण की या साड्या घालण्यात खूप इरिटेशन होते कारण की याने खाज येणे किंवा लगेच रिऍक्शन होणे आणि जेव्हा आपले प्रोग्रॅम असतात उन्हामध्ये वगैरे तेव्हा या साड्यांमुळे खूप त्रास होतो या साड्या दिसायला खूप छान असतात पण जेव्हा आपण घालून त्यांचा अनुभव घेतो तेव्हा या साड्या मला बिलकुल आवडत नाही कारण की नेटमुळे खूप इचिंगचा त्रास असल्यामुळे या साड्या नेटच्या साड्या आणि टिकलीवर्कच्या साड्या मला आवडत नाहीत